गाण्याचे बोल समजून घेणे म्हणजे भावनिक गायनाचा पाया म्हणजेच गीतांचं सखोल आकलन ज्यामध्ये गाण्याचे शब्द वाकप्रचार आणि अंतर निहित थीम शोधण्यासाठी वेळ काढायला लागतो स्वतःला असं प्रश्न विचार लागतात की या भावना आपल्या भावनांचं स्थान आपल्यासाठी मिळण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला बोलांचा अभ्यास करून त्याचा गाभा उघडून करावं लागतो त्यासाठी आपलं हृदयाचं बॅलन्स असणं सशक्तीकरण गाणं असण्यासाठी आनंदोत्सवाचं वातावरण सगळ्याचे बोल साठी भावनांशी जोडण्याची ही पहिलीच पायरी मानली जाते ज्या म्हणजे खऱ्या भावनेने आपण गाय जे गाणं गातो ते आपल्या अनुभवातून बाहेर काढण्यात मदत होते जसं की आपल्या आयुष्यातल्या एका काही क्षणांचा विचार करावा लाग करतो आपण ज्यामध्ये आपण आपलं गाणं व्यक्त करतो आणि त्यातच आपल्या गा भावनाही त्यातनं व्यक्त होतात मग ते प्रेम असो नुकसान असो आनंद असो किंवा राग असो ज्याचा आपल्या वैयक्तिक अनुभव टॅप केल्याने आपल्या कार्यपरेशन सत सत्यता येऊ शकते जेव्हा आपण एखाद्या पर्सनल कनेक्शनला ठिकाणी जातो तिथल्या लोकांसाठी आपण गातो आपल्या श्रोत्यांसाठी त्यांच्यासाठी आपली समान भावना जागण्याची जी क्षम शक्यता असते ती आतनं निर्माण होते गात गाण्यामधला जो प्रामाणिकपणा असतो ना जी अगतिकता असते ती खूप आवश्यक असते जसं की आपल्याला एखाद्या आपल्या गाडला निराश करण्यासाठी किंवा आपल्या खऱ्या व्यक्त करण्यासाठी आपण घाबरलं नाही पाहिजे प्रेक्षकांना आपल्या भावनांशी जोडण्यासाठी आपण सखोल पातळी पातळीवर त्यांना जोडलं गेलो पाहिजे मनाने मनाला आपल्या आवाजातनंच आपल्या भावना ह्या पूर्णपणे प्रकट होतात दर दा दर्शविल्या जातात त्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे कामगिरी करावी लागते तरच ते संस संस्मरणीय होतं जसं की आपलं फक्त गाणं हे फक्त आपल्या आवाजपुरतं नाही तर ती आपल्या शरीराची भाषा चेहऱ्यावरले हावभाव ह्यातून आपणसुद्धा व्यक्त होतो ज्यासाठी आपल्या शारीरिक हालचाल अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या आपल्या भावना ह्या जोडला गेल्या पाहिजे जसं की आपण एखादं जसं जर मी एखादं गाणं दुःखी गाणं म्हणत असेल तर त्याचे खांदे आपण हे खाली असे ठेवतो अगदी थकलेले असं अगदी दुःखी म्हणजे अधिक उदासीन ही अशी व्यक्ती त्यातनं आपली अभिव्यक्ती समोरच्याला दिसते तर त्याच्या विरुद्ध आनंदी गाणं असेल ते एकदम आपण हलत डुलत उत्साही हालचाली करतो जसं की आपलं चेहरा आणि भावना हे व्यक्त करण्यासाठी शक्तिशाली शक्तिशाली साधनं आहे एवढंच मी सांगू शकते